मी महाराष्ट्र राज्यात राहते महाराष्ट्र राज्यात मुख्यत्वे हिंदू इस्लाम ख्रिश्चन तसेच पारशी धर्म मोठ्या प्रमाणात आहेत काही प्रमाणात शीख हा धर्मसुद्धा पाळला जातो पण मुख्यतः हिंदू इस्लाम ख्रिश्चन आणि पारशी धर्माचे लोक इथे जास्ती आहेत पण हे सगळे लोक खरंच अतिशय गुण्यागोविंदाने राहतात असं म्हणावं असं वाटतं अनेकदा काही महत्त्वाचे हिंदू सण आणि मुसलमानांचेही काही पवित्र दिवस पुढे मागे असतात आता ह्या वर्षीच आपला हिंदू लोकांचा गुढी पाढवा आणि इस्लाम धर्मियांचा ची रमजान ईद ही पुढेमागे आली होती तर आमच्या गावामध्ये दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याने जी उत्सवाची मिरवणूक असते त्याच्या वेळा सामंजस्याने ठरवल्या तसेच एकमेकांना अपाय होईल असं मुद्दामहून काही कोणी वागलं नाही तसंच ख्रिश्चन धर्मांचा धर्माचा अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे ख्रिसमस